आजकाल बऱ्यापैकी जे गावाकडचे तरुण आहेत ते शहरी भागांमध्ये येऊन काम धंदे शोधायला लागले आणि तिथेच त्यांचं वास्तव्य करत आहे कारण ग्रामीण भागामध्ये शेती सोडलं तर इतर व्यवसाय जे आहेत ते भरपूर कमी प्रमाण आहे त्यांना तिथे नोकऱ्या मिळत नाही आणि दुसरं शेती न करणारे तर शहरी भागात येतातच आहे अन् शेती करणारे पण गा शहरी भागांमध्ये स्थानांतरित होत आहेत कारण शेतीमध्ये म् आजकाल म्हणावं तसं फायदा राहिलेला नाही आहे कारण एकतर पावसाचं भरोसा नाही आहे त्यानंतर उन्हाळा एवढा असतो किंवा जे पिकांवर पडणार रोग वगैरे आहे ते वाढत चालले आहेत अवकाळी पाऊस कधीही येतो या सर्व कारणामुळे जीबा जी ग्रामीण भागातील तरुण पिढी शहराकडे चालली आहे त्यामुळे या सर्व कारणामुळे त्यांना जी जोडीदार पाहिजे समजा एखादा शेतकरी मुलगा आहे त्याला जर त्याच्या साजेशी मुलगी पाहिजे असेल तर जास्त एकतर शहरी भागातील मुलगी तिला जर आवडली किंवा ती एवढी थोडीफार शिकलेली किंवा दहावी बारावी झालेली असेल तर शहरी भागातून ती मुलगी गावाकडे येऊन राहायला तयार होत नाही कारण तिचा तसा स्व मनच नसतं आणि गावाकडची मुलगीपण शहरी भागात जायला लगेच तयार असते तर गावाकडची मुलगीपण गावातील एखाद्या तरुणाशी किंवा शेतकऱ्याशी लग्न करण्याच्याऐवजी ते शहरी भागातील मुलं शी लग्न करणं पसंत करतात त्यामुळे अशा प्रकारच्याच म्हणजे साजेसा जोडीदार भेटणं थोडं आजकाल त्रासदायक व्हायला लागलं आहे असं मला वाटतं